हॅलो सुचेता कशी आहेस गं बरी आहेस ना मी मी छान आहे मी छान आहे बरं एक असा विचार होता माझ्या मनात की आता आषाढ तर चाल कालपासनं सुरू झाला आहे आपण श्रावणामध्ये शंकराच्या देव देवळामध्ये जाऊया का तू आणि मी हां

बरं बरं हरकत नाही कुठेशी आहे हे देऊळ म्हणजे हो माहिती आहे शनिवार पेठ माहिती आहे मला

बरं बरं मग आपण दोघी मिळून जाऊया आणि साधारणपणे आपण सकाळच्या वेळात निघूया का म्हणजे मग दर्शनही चांगलं होईल सकाळी सकाळी हा लवकर जाऊन येऊया म्हणजे मग आपल्याला पुढे आपल्याला पुढे घरातली कामं करायला पण सोईचं होईल ना ट्रॅफिक कमी असेल ट्रॅफिक कमी असेल बरं किती वाजता निघूया कुठे भेटूया

शनिवार वाडा महिती आहे हो हो चालेल चालेल अगं हेच ते ओंकारेश्वरचं देऊळ का की जिथे नंतरची कार्य केली जातात म्हणजे माणूस गेल्यानंतर जे काही कर केलं जातं ते इथेच केलं जातं का गं हां अच्छा हां हां

ओक्के

हं हं बरोबर हो खूप गर्दी असेल कारण हो ते तूच मला सांग कुठे येऊ ते बालगंधर्वपाशी येणं मला सोपं आहे कारण मेट्रो स्टेशन आहे ना तिथे त्यामुळे तिकडचं खाली उत उतरलं की मला ते सोपं जाईल मग

कसंही हो चालेल ना चालेल ना चालेल चालेल मग मग भेटूया मग भेटूया आपण हो चालेल बाय बाय